आमच्या समाजामध्ये असे काही भरपूरसे व्यक्ती आहे ज्यांनी नृत्य सादरीकरणातून भरपूरशी गुणवत्ता मिळवलेली आहे की वाढवली आहे आणि त्यामधून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची भूमिकापण सुद्धा बजावलेली आहे तसेच त्याचप्रमाणे आम्ही लोकांना नृत्य करण्यास खूप जास्त प्रोत्साहन करतो त्यांना सांगतो की जसं तुम्ही खूप लठ्ठ असाल त्यासाठी तुम्ही झुंबा क्लासेस लावा सकाळच्या टाइमाला मॉर्निंगला त्याचप्रमाणे नियमित व्यायाम करा आणि तुम्ही नृत्य केलं की तुमचा जो प वा शरीराची जी हालचाल आहे ती खूप चांगली राहते परत नृत्य केल्याने आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो एक वेगळं मनोरंजन होते आपला एक वेगळा आनंद आपल्याला उत्साहित वाटतं नृत्य केल्याने नृत कथ्थक नृत्य किंवा जे सांस्कृतिक नृत्य आहे ते करायला मी लोकांना खूप जास्त प्रोत्साहित करते कारण की ते सांस्कृतिकरीत्या आणि जे कथ्थक आहे तर ते सा ते खूप जास्तीत जास्त प्रमाणात वाढलेलं आहे तसेच डान्स क्लास आजकाल खूप खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे कारण की डान्सिंग क्लासेस जॉइन केलंच पाहिजे नृत्य कथा नृत्य हे केल्याच पाहिजे नृत्य केल्याने आपण वेगवेगळे क्लासेस वेगवेगळे क्लासेस ओपन करू शकतो किंवा आपण एका मनोरंजना ठिकाणी किंवा एंटरटेनमेंट ठिकाणी किंवा आपण एखाद्या फिल्मसिटीमध्ये किंवा आपण एखाद्या किंवा एखाद्या डान्सिंग विभागामधे आपण पार्टीसिपट होऊ शकतो नृत्य केल्याने तर नृत्यण नृत्य आपण वेगवेगळ्या प्रकारानी जर केल्याने क करायला भाग पाडला पाहिजे कारण की नृत्य हा असा एक आहे की त्यामधून आपल्याला भरपूरसा आनंद वितो आपली जी बॉडी आहे ती खूप रिकव्हर होते किंवा रिलॅक्स वाटते नृत्य केल्याने आपला पूर्ण थकान निघून जातो नृत्य केल्याने आणि नृत्य केल्याने खूप जास्तीत जास्त आपल्याला आनंद मिळतो